हॅलो मॅडम नमस्कार नमस्कार अहो आपल्याकडे आता ब भारमर सर रजेवर गेले आहेत अजून ते दुसरे सर रजेवर आले सरांनी सांगितलं मला मुख्याध्यापकांनी की तुम्ही दोघी जरा बघा कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे तर आता पंधरा ऑगस्ट आला आहे ना आपला हां पंधरा ऑगससाठी तर मग आपण काय कशी तयारी करता येईल आपल्याला

हो आपल्या ड्रॉईंग टीचर मॅडा हो ड्रॉईंग टीचर आहेत त्या त्यांना सुंदर ड्रॉईंग टीचर आहेत ना त्या सुंदरशी पत्रिका तयार करतील हां

वंजारवाडकर सरांना का वंजारवाडकर स हां हां हां हां

हो हो हो हो हो मग आपण काय करूया आता बरं का आपण काय करूया आपल्या सहभाग शिक्षकांचा सहभाग त्यात घेऊया प्रत्येकाला आपण कामाची वाटणी करून देऊया पी टीचे ज्या सर आहेत ते ग्राउंड तयार करतील ओळी वगैरे मुलांच्या होतील गाण्याचे जे आहेत मुग्धा सामदेकर मॅडम त्यांच्याकडे जरा आपण रा हेची गीतं बसवू स्वतंत्रता गीत देशभक्तीपर गीत बसवतील ते त्या घेतील मुली आपल्या आहेतच जयोस्तुते श्री महन्मंगले हो स्वतंत्रते स्वतंत्रते भगवते ते पण एक घेऊया हां तर अशी गाणी आपण आणि मुग्धा सामदेकर मॅडम आहे मुलींची निवड करूया अजून मग याला असं वाटतं एक शिक्षकांना पण घ्यायचं का गाणं पण शिक्षकांचं हो शिक्षकांना सुद्धा एक गाणं घेऊया आपण हो शिक्षक मुलांचे जे आहेत गणवेश त्यांना स्वच्छ गणवेश घालून यायला सांगू मुलींना आहे मुलींचा विद्यार्थ्यांचे गणवेश स्वच्छ पाहिजे त्या दिवशी इस्त्री केलेले कमीतकमी धुऊन तरी स्वच्छ हवे आहेत प ते प हे घेऊ ना आपण परेड घेऊ नंतर आदल्या दोन दिवसापूर्वी आपण ती हे घेऊ मॅप पॉल म्हणतो आपण त्याला माक पॉल मॉक पॉल म्हणतो ना आपण जसं आपण ओटिंगच्या वेळेस घेतो कामं करताना तर तसं आपण हे घेऊ ना त्यांची तयारी करून घेऊ कसं उभं राहायचं स्टेज आहेच आपलं स्टेजवर ध्वजाचं हे करून आपण उभं राहूया आणि गाण्याच्या बाबतीत सामदेकर मॅडमना सांगू खुर्च्यांचं हो चहापान पण द्यायला पाहिजे पाहुण्यांना चहा बिस्किट ठीक आहे चहा बिस्किट म्हणजे खूपही नको चहा बिस्किट सर्वांना देऊया म्हणजे शिक्षक सगळे क्ल क्लार्क लोक ऑफिसमधले सगळे शिक्षक शिपाई आणि मुलांना खाऊ मिळून बिस्किट पुडा देऊया मुलांचा खाऊ हो की नाही मुलांना पण सम गोळ्या न देता बिस्कीट पुडा पारले जी पारले जी शक्ती बनाए हो की नाही आणि पारले आवडते बिस्कीट मुलांना चांगलं बिस्कीट आहे हां आणि अहो रिटायर कोणी आहे का आपल्याकडे रिटायर आता भालेराव रागिणी आहे वाटतं रागिणी भालेराव होणार आहे ऑक्टोबरमध्ये मग तिच्या तिच्या हस्ते आपण दरवर्षी हे करतो ना जो रिटायर होतो त्यांच्याकडे आपण ध्वज हे करतो उभारतो ध्वजवंदन करतो ना मग तिला आपण लय नाही का लेटर द्यायला सांगूया क्लासला रिटायर झाल्यावर थांबा ना एक मिनिट एक मिनिट बर अच्छा बाय हां